मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मी आत्ता सध्याही फिरायला जाऊन आलो आहे तिरुपती बालाजी तिरुमल ह्या ठिकाणी मी फॅमेलीसोबत आई माझी बायको दोन मुली मुलगा आम्ही फिरायला गेलो होतो तर तिरुपती बालाजी हे खूप मोठं देवस्थान आहे आणि इथं खूप लोक आपले मानता आपले मनातले विचार या श्रद्धाही असतात त्या ठिकाणी आम्ही ट्रेननी गेलो होतो आमचा एकोणावीस तासाचा प्रवास होता त्याच्यानंतर आम्ही जिथं उतरलो हॉटेलला गेलो आराम केला त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही मग गाडी करून मग मंदिराला गेलो मंदिरला गेलो मग तिथं कैलाश कल्याण कट्टा करून आहे तिथं आम्ही आमचे केस दिले आहेत एक तिरुपती बालाजीला गेल्यावर बोलतात की केस दिले खूप चांगलं असतं आम्ही तिकडं देवदर्शनात तीन तास लाईन लागले आणिआणि सर्व फॅमिलिनी मिळून खूप मज्जा केली आणि आम्हाला खूप एक्सप्रीयन्स चांगला भेटला आहे त्याचा